हल्ली प्रत्येकजण सोशल मीडियाशी कुठल्या न कुठल्या प्रकारे जोडला गेला आहे व्हॉट्सॲप फेसबुक यासारखे माध्यमे तर फार लोकप्रिय झाली आहेत या माध्यमांशी जोडली न गेलेली मंडळी अपवादानेच सापडतील फेसबुकवर अभिप्राय देणे हा माझा आवडता छंद आहे त्यामुळे एखाद्या आवडत्या अथवा नावडत्या पोस्टवर मला व्यक्त होता येते फेसबुकवर झालेल्या मित्रपरिवारामुळे मला एकटेपणा जाणवत नाही व्हॉट्सॲपवर विविध ग्रुप्सवर मित्रांशी व नातेवाईकांशी संपर्क साधून एक प्रकारचे आत्मिक समाधान मिळते एखाद्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगण्याची जाणीव मात्र ठेवायला हवी व त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडणार नाही याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते मला माझी प्रायव्हसी सार्वजनिक होईल याची भीती अशी कधीच वाटली नाही